आमच्या कॉलोनीमध्ये जेव्हा गणपती बसला होता तेव्हा स्वयंपाका वि विषयी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा झाल्या होत्या त्यात त्यातलीच एक स्वयंपाकाविषयी एक स्पर्धा होती त्यामध्ये मी भाग घेतला होता त्यामध्ये मी ढोकळा बनवला होता तर त्यामध्ये माझा दुसरा नंबर आला होता आणि तो अनुभव खूप छान होता खूप बरेच जण स्पर्धक होते खूप खूप मोठ्या मोठ्या स्पर्धा होत्या आणि त्यामध्ये मला त्यामध्ये मी दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं तो अनुभव खूप चांगला होता खूप खूप साऱ्या डिशेसमध्ये खूप साऱ्या डिशमधून माझा माझी डिश निवडली मला खूप आनंद झाला आणि खूप चांगला अनुभव होता तो